देशभरातून लोक येतात अशी ठिकाणे अजिंठा वेरूळ जाईचा देव बालाजी अशी भरपूर ठिकाणे असे शेगाव मंदिर असे बाहेरचे लोक येतात आणि खूप छान हे करतात आनंद घेतात आणि चांगले ठिकाण आहे तुमच्या बं धर्माचे आमच्या भागामध्ये धर्माचे हे प्रभाव पडला आहे की असे संपूर्ण राहतात ते बाहेरच्यास त्यांनी चांगली सुविधा केलेली आहे राहण्याचे ठिकाण व्यवस्था त्यांची बाए बाहेरच्या धर्माचे लोक आले तेव्हा त्यांना राहण्याना रूम वगैरे व्य सगळी व्यवस्था नाश्टा वगैरे जेवण सगळी व्यवस्था करून त्यांचं चांगलं हे मनोरंजन होते आणि ते सगळे ठिकाणं बघून आनंदित होतात असे चांगले ठिकाण आहे